आजची मुलं ही शेती पशुपालन छोटे व्यवसाय आणि सुतारकाम दुरुस्ती पिठाच्या गिरणी पोल्ट्री दुग्ध व्यवसाय अशा स्थानिक व्यवसायांबद्दल त्यांचा पूर्वापार जो व्यवसाय चालत आलेला असतो त्या माध्यमातून शिकतात किंवा त्यांचे आईवडील किंवा इतर जुनी मंडळी असतात त्या मंडळींकडून तो पारंपारिक व्यवसाय पुढे आजपर्यंत चालत आलेला आहे त्यामध्ये नाविन्यतेचा ध्यास धरत किंवा नाविन्यता अनुभवत अशा प्रकारचा जो व्यवसाय आहे तो पुढे चालू ठेवलेला अस् असतो त्यांना नवनवीन पिकं किंवा आणि जे काही व्यवसाय असतील त्या व्यवसायांबद्दल अधिक प्रगत राहण्यासाठी आपल्या सरकारच्या विविध योजना असतात त्या योजनांच्या माध्यमातून प्रशिक्षणं दिली जातात आणि त्या प्रशिक्षणांच्या माध्यमातून जी मुलं असतात ती अशा प्रशिक्षणांचा उपयोग घेऊन अशा प्रकारचे व्यवसाय आणि पिकांसंदर्भातील जेसन माहिती असेल ती मोठ्या प्रमाणात घेताना दिसतात आता सरकारच्या विविध योजना असतात ज्या मुलांना केवळ शैक्षणिकदृष्ट्या प्रगल्भ करत नाहीत तर व्यावसायिकदृष्ट्या देखील सक्षम बनवण्यासाठी निर्माण केलेल्या असतात त्या योजनांचा देखील मुलं फायदा घेत घेऊन अशा प्रकारचे व्यवसाय पुढे चालू ठेवताना दिसतात आता काही अशी शाळा कॉलेजेस देखील आहेत ज्या फक्त आणि फक्त व्यावसायिक शिक्षण देतात जसं की आय टी आय असेल जे तांत्रिक शिक्षण दिलं जातं त्या माध्यमातून देखील गावाकडची मुलं अशा प्रकारच्या व्यवसायांकडे अधिक वळताना दिसतात त्यानंतर कृषी क्षेत्रामधील ॲग्रिकल्चर हे डिपार्टमेंटच्या कॉलेजेस असतील त्या कृषी विद्यापीठात मधून मोठ्या प्रमाणात शिक्षण दिलं जातं की पारंपरिक शेतीसोबत आधुनिक शेती कशी केली जावी आणि ही मुलं पारंपरिक शेतीसोबतच आधुनिकतेचा ध्यास धरून नवीन नवीन उत्पन्नाची साधने या शेतीमधून निर्माण करताना आज दिसत आहेत त्याचबरोबर अशा प्रकारच्या ज्या माहिती असतात पिकांविषयी किंवा इतर व्यवसायांबद्दलच्या ज्या माहिती असतात त्या आता ऑनलाईन स्वरूपात देखील इंटरनेटच्या माध्यमातून मुलांना माहिती मिळत असते त्यामुळे मुलं ही अशा प्रकारची देखील माहिती घेऊन आपल्या व्यवसायामध्ये नवनवीनता आणत असतात त्यामुळे ही जी माहिती आहे शेती असू दे पशुपालन असू दे किंवा इतर काही छोटे व्यवसाय असू दे या व्यवसायांबाबत जी माहिती आहे ती त्यांना विविध प्रकारे मिळत असते आणि त्या माहितीच्या आधारेच त्यांच्यामध्ये नवीन उद्योग करण्याची किंवा नवीन व्यवसाय पुढे आणण्याची कल्पना साकारले जाते